आधार कार्डची ओळख पटणं खूप गरजेचं आहे सध्या कारण भरपूर असे म फ्रॉड घडत आहेत आजच्या घडीमध्ये त्यामुळं आधार कार्डची ओळख पटणं आवश्यक आहे सरकारी परीक्षांमध्ये कारण आधार कार्डची ओळख पटल्याने तो माणूस खरंच सत्य आहे त्याचं कृत्य हे सत्य आहे कुठल्याही प्रकारचं खोटेपणा त्यामुळे शिल्लक राहत नाही कु आणि म्हणजे थोडक्यात सरकारी परीक्षाच्या नावाखाली जो काही खोटेपणा चालतो तो खोटेपणा ह्या हे आधार कार्ड पटल्यामुळं तो खोटेपणापुढे चालत नाही त्याला तिथेच आळा बसतो त्यामुळं आधार कार्डाची ओळख पटणं हे खूप आवश्यक झालं आहे म्हणजे फक्त आत्ताच्या स्पर्धा परीक्षांमध्ये असं नाही तर आगामी काळात ज्या सरकारी परीक्षा येणार आहेत जसंजसं हे आधुनिक युग पुढं जात आहे प्रगती करत आहे त्यानुसार या आधुनिक युगातले ज्या काही अडचणी आहेत त्याही वाढत आहेत सायबर आपण ज्याला म्हणतो अर्थात इंटरनेटवरील ज्या काही अडचणी असतात की मुलींना त्याच्यामुळं त्रास देणं असेल किंवा क इतर कोणाच्या तरी नावाखाली स्वतःचं इतर कोणाच्या नावाखाली स्वतः ती नोकरी मिळवणं आणि ती नोकरी करणं असे बरेचसे प्रकार चालू असतात आणि ह्यासाठी आधार कार्डची ओळख या गोष्टीसाठी पटणं खूप आवश्यक असतं आधार बायोमेट्रिक्सचं ची पडताळणी त्या कारणासाठी आवश्यक असते अर्थातच